महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांपैकी एक सोलापूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये तिथे कापड उद्योग खूपच कापड उद्योगासाठी सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे आणि म्हणजे सणांचा मग जर बघायला गेलं तर जे महाराष्ट्रात सण साजरे केले जातात ते सगळेच सण सोलापूर जिल्ह्यात साजरे केले जातात सोलापूरामध्ये ना पंढरपूर आहे पंढरपूरामध्ये आषाडी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला वारी असते तो खूप मोठा सोहळा तिथे असतो प्रत्येक गावागावातून दिंडी जाते प्र जो काही वारकरी महाराष्ट्रातला वारकरी वर्ग आहे तो तिथे वारी पंढरपूरला वारीला जातो आषाढी आणि एकादशीला तर त्यावेळेला तिथे खूप मोठा उत्सव असतो संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या सुद्धा पालख्या पालख्या म्हणजे दिंडी जी असते ती पालख्या तिथे जातात आषाढी कार्तिकीला लोक पायी चालत जातात तो एक मोठा सण सोलापूर जिल्ह्यात साजरा केला जातो कारण तिथे लोक पायी जातात तर जवळ जवळ आठवडाभर ए आषाढी एकादशीच्या आधी एक आठवडाभर तिथे एवढी म्हणजे खूप गर्दी असते भाविकांची म्हणजे पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते हे दोन सण साजरे करतात तसंच सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट जे स्वा श्री स्वामी समर्थांचा जे मठ आहे मोठं मंदिर आहे ते अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यात येतं त्यामुळे जे काही गुरुपौर्णिमेला अक्कलकोटला खूप गर्दी असते आणि गुरुपौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात तिथं साजरी केली जाते होळीला होळी हा एक सण तिथे चा खूप चांगल्या प्रकारे साजरा केला जातो तिथे धुळवड धुळवड खेळली जाते आणि होळीला मोठमोठ्या आपल्या आपल्या जे काही मोठमोठ्या होळ्या पेटवल्या जातात तिथे बकरे कापले जातात हो म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी अशाप्रकारे तिथं होळी सण पण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो